संगीतामध्ये मला सुगम संगीत आवडतं भावगीत आवडतात भक्तिगीतं आवडतात पण शास्त्रीय संगीतामध्ये ठराविक शास्त्रीय संगीत आवडतात खूप आलाप असतेली ती आवडत नाहीत आणि कुठल्याही गाण्याचा रियाज करताना मी ते गाणं ज्यानी ओरिजिनली म्हटलं आहे ते जवळजवळ दहा पंधरा वीस वेळा ऐकते ऐकते प्रत्येक कडवं ऐकून ऐकून ऐकून त्याचा रियाज करते आणि रियाज करताना जो आलाप असतो एकेकाचा म्हणजे आरोह अवरोह जे असतात ते बरोबर आले नाही ते घ्यायला मला जरा कठीण वाटतं एवढंच आहे बाकी खूप छान